सर्वांच्या घरामध्ये स्वयंपाकघरात वेगवेगळ्या प्रकारचे भांडे असतात तर त्यामध्ये ताटांचा ग्लासचा चम्मचचा भरपूर प्रमाणामध्ये दे दैनंदिन जीवनामध्ये आपण वापर करतो तर त्यामध्ये आपण परात परातीचा भरपूरदेखील वापर केला जातो पिठाचा उंडा तयार करण्यासाठी त्यानंतर त्यामध्ये चपात्या बनवण्यासाठी ताटांमध्ये आपण विविध पाहुणे वगैरे आपल्या घरी आले तर मोट्या ताटांचा आपण वापर करतो त्याच्यामध्ये विविध खण असतात त्यामध्ये आपण भाजी चपाती आणि भात हे वेगवेगळं आपण वाढून देऊ शकतो आणि चम्मचचादेखील भरपूर वापर घरामध्ये केला जातो चम्मच सूप वगैरे पिण्यासाठी मोठे चम्मच असतात त्यांचा वापर भाजी बनवण्यासाठी अशी तर ब भरपूर स्वयंपाक करण्यासाठी आपण यांचा वापर करू शकतो